मी एक सॅमसंग कंपनीचे स्पीकर घेतले होते घेते वेळी त्या दुकानदाराने सांगितले की खूप चांगले आहे पण घेतल्यानंतर घरी वापरायला सुरू जेव्हा केली तर स्पीकरचा काही क्वालिटी चांगली नव्हती त्याचा आवाज फाटल्यासारखा येत होता तो चार्जिंगपण लवकर होत नव्हता त्याला काही यु एस बी लावलं किंवा मोबाईल लावला तर पाच पाच मिनटानंतर या पाचदहा मिनटात मी डिस्कनेक्ट तो ऑटोमॅटिक होत होता हां ब्लूटूथचा यूजच नव्हता होऊन राहिला कारण की ते कनेक्टच नव्हतं होत तर तो प्रॉडक्ट जसा त्या दुकानदाराने सांगितलं होतं त्या प्रकारे काही तो मिळाला नाही आणि त्याची काही क्वालिटी किंवा त्याचा जो रिजल्ट पायजेन तो तसा मिळाला नाही फारसा तर तो प्रोडक्ट खूपच खराब निघाला आणि त्याला मला रिप्लेस करावं लागलं त्यामुळे मला त्यातनं काही रिप्लेसचे चार्जेससुद्धा लागले तर तो प्रोडक्ट खराब होता